हो हो मला ॲक्च्युली फ्री टाईम असला की मी वेबसिरीज बघते बऱ्याच प्रकारच्या वेबसिरीज मी बघते असं काही नाही की स्पेसिफिक टाईप पण थ्रीलिंग हॉरर ह्या माझ्या काईंड ऑफ फेवरेट त्यातल्या त्यात असूर माझी खूप फेवरेट आहे त्याच्यानंतर मी सेक्रेट गेम्स वगैरे बघितली आहे मनी हेस्ट बघितली आहे म्हणजे इंटरनॅशनल असो आपले इंडियन असो सगळे आवडतात पंचायत एक माझी फेवरेट आहे आणि त्यातल्या खूप छान वेबसिरीज म्हणजे गुल्लक आली होती आपली ती खूप फॅमिली टाईम आहे ती माझ्या फॅमिलीसोबत मी खूप एन्जॉय केली म्हणजे वेबसिरीजचा कंटेंट असा असेल हे मला वाटलं नव्हतं कारण की तुम्ही फॅमिलीसोबत आता वेबसिरीज म्हटल्यावं आपल्या सगळ्यांना माहिती की त्याचा कंटेंट काय असतो पण फॅमिलीसोबत बघता येण्यासारखी ती गुल्लक वेबसिरीज आहे आणि आपण प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक मुलगा मुलगी आपल्या आईवडलांशी कसे कनेक्ट असतो कसे त्यांच्या भावनांशी कनेक्ट असतो ते खूप ह्या वेबसिरीजमध्ये छान प्रकारे दाखवलं आहे आणि कधीकधी वेबसिरीजमध्ये काही डायलॉग्स तुम्हाला काही वेगळंच देऊन जातात काय तरी वेगळंच शिकून जातात तसं ती गुल्लक मला खूपच जास्त आवडले मी बऱ्याच जणांना ती रेकमेंड पण केली आहे आणि काही वे काही वेबसिरीज तर मी माझ्या भावाला लहान भाऊ आहे माझा त्याला खास करून दाखवत असते तसेच असूर वगैरे त्याचं सायन्स फिक्षन आणि सायन्स कोणत्या पद्धतीनी गेलेलं आहे त्याच्यामध्ये ते मला भयानक आवडतं बिइंग अ हेल्थ प्रोफेशन सायन्स माझं खूप आवडीचं विषय त्याच्यामुळे ते वेगळ्या पद्धतीने दाखवलेलं मला खूप आवडतं आणि थ्रीलिंग म्हटलं तर थ्रील्समध्ये तर एन्जॉय तर असतोच म्हणजे सस्पेन्स आणि तो ड्रामा म्हणजे का क्याही बात आहे म्हणजे इतकं वेगळं ते तुम्हाला तुम्ही तुमचे टेन्शन तुमचे कामं हे सगळं विसरून जातात ज्या तुम्ही त्या विषयात रमतात तर मला कधी फ्री टाईम असेल तर वेबसिरीज इज माय फस्ट प्रेफरन्स म्हणजे मी ते आनंदानी बघते आणि मी वाट बघते की कधी सॅटर्डे संडे येईल आणि मी वेबसिरीज बघेल